नमस्ते नमस्ते कम इन कम इन्साइड हो आहे आहे हा हा हा तुमचं क्वॉलिफिकेशन काय आहे मॅडम अच्छा अँड इंग्लिश लिटरेचर ओके ओके आणि ह्याच्या आधीचा अनुभव तुम्हाला अरे वा वा छान छान बरं पण मग ती शाळा ती शाळा का सोडली तुम्ही

बरं बरं बरं आता आमच्या शाळेमधलाच तुमचा जॉब आहे त्याच्यामुळे आमचे ज्या अटी आहेत जे नियम आहे शाळेचे ते तुम्हाला आता माहितीच असतील त्याच्यामुळे त्याबद्दल जास्त चर्चा करण्यात काही मतलब नाही बरोबर आता तुम्ही हे जे सर्टिफिकेटस् आणलेले आहेत तर ते आहेत माझ्यासमोरच मी पाहते आहे म्हणजे आं चांगलं आहे म्हणजे रेपुटेशन चांगलं आहे तुमचं ठीक आहे आणि आता फायनल हे द्यायला आम्ही तुम्हाला अं एकदा एक आठ दिवसानंतर फोन करू मग जेव्हा फोन येईल तेव्हा तुम्ही तुमचे जे ओरिजिनल कागदपत्रं आहेत ते घेऊन याल नक्की ओके आणि त्याच्यानंतरच मग आम्ही तुम्हाला नियुक्तीपत्र देऊ त्याचं ठीक आहे आणि आं आठव्या नवव्या वर्गाचं तुम्हाला इंग्लिश घ्यावं लागेल आठव्या नवव्या वर्गाचे हं

ओके ओके ओके आणि सॅलरीचं

थर्टी प्लस बरं तर तसं तर ते थोडं कठीण आहे पण आम्ही करू प्रयत्न तुमचा आता एक्सपिरियंस आहे त्यातल्या त्यात सहकार विद्यामंदिरचा आहे एक्सपिरियंस तर मी माझे वरचे जे आहेत हेड त्यांच्याशी चर्चा करते आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला कळवीन ठीक आहे आणि येताना मग त्यादिवशी येताना ओरिजिनल कागदपत्रं घेऊन यायचे ओके हा वेलकम हा